घरातील बागेची देखभाल करणे स्वस्त किंवा महाग असते किती स्वस्त असतं आहे तर घराच्या बागेचे बांधकाम करणे हा मुळात स्वस्त आणि महागाचा प्रश्नच नाही तो आवडीचा प्रश्न आहे तुम्हाला घराच्या भोवती किती हिरवळ आवडते किंवा किती रम्य वातावरण तयार करायचं आहे ह्याच्यानुसार बागेची देखभाल करणं महत्त्वाचे असते आणि महाग अजिबात नसते आहे दारातली झाडं फुलं तुळशी किंवा छोटीछोटी झाडं लावलेली असतात वेगवेगळ्या फुलांची त्यांची देखभाल करायला काहीही खर्च लागत नाही लागतं फक्त थोडंसं पाणी आणि त्याच्या अवतीभवती आलेलं गवत काढणे कचरा काढणे आणि त्याला व्यवस्थित वेळच्या वेळी पाणी देणे त्याची निगा राखणे हे महत्त्वाचं असतं उन्हाळ्यामध्ये फक्त झाडांना जास्त पाणी द्यावं लागतं बाकी पावसाळ्यामध्ये तर तुम्हाला पाणी घालायचीही गरज नाही अवतीभवतीचं साफ स्वच्छता ठेवणे इतकं महत्त्वाचं असतं आणि महाग अजिबात नाही खूप स्वस्त आहे आणि ते स्वस्त देखभाल आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे आणि म्हणतात ना झाडं आसपास असतील ना तर आपलंही मन छान रमतं आणि घरात भोवती राहतं आणि तसंच माझं आहे माझ्या घराभोवती खूप झाडी आहे मला ती खूप आवडते